हं बोला

मिरची परत एकदा सांगा काय काय पाहिजे दहा किलो वांगे पाच किलो आलू लसूण

टमाटे वगैरे लागतील का

वांगे तीस रुपये किलो भेटून जाईल

किती दहा किलो पाहिजेत ना दहा किलो तीनशे रुपयाचे होतील तरीबी तुम्ही मला अडीचशे रुपये द्या आलू वीस रुपये किलो आहे

नाही आलूत कमी नाही होत नाही हो वांग्यात कमी होईल आलूत नाही होत कमी टमाटे वीस रुपये किलो टमाटे आता मार्केटनुसार कमी जास्त ठीक आहे कधी पाहिजे

हा ठीक आहे म ठीक आहे ठीक आहे ठीक आहे